हॅलो हां श्रुती बोलते आहे झाला का ब्रेक लंच ब्रेक वगैरे

अच्छा काही नाही झालं आवरून वगैरे आता म्हटलं ॲक्च्युअली थोडंसं लाँग विकेंड प्लॅनिंगबद्दल बोलूया आपण प्लॅनिंग करायचं होतं फिरायला जायचं हो आणि कसं आहे की वर्ष म्हणजे तीन चार वर्षं झाले गेलोच नाही कुठे लाँग विकेंडला तर मग आता कसं जाऊन थोडं रिलॅक्सही होता येईल आणि एन्जॉय पण करता येईल तर मग कुठलं लोकेशन ठेवायचं किंवा काय ठरवायचं वगैरे इथली इंडियातच बघूया पण मग लोकेशन सीजनवाईज ठरवू मग काहीतरी कुठलं छान

ओके ओके मग तू एक काम कर ना तू त्याचे सगळे लिस्ट आणि सगळं पॉईंट्स वगैरे काढून ठेव आपण त्याबद्दल मग इवनिंगला चर्चा करू आणि हां यस आणि मग आपल्याला तसं त्यानुसार आपल्याला सगळं प्लॅनिंग सुट्टीचं वगैरे अरेंजमेंट करता येईल हो मलाही तोच प्रॉब्लेम आहे थोडा माझं सगळं वाईंडअप वगैरे क्लासेसचं सगळं बघावं लागेल त्यानुसार आपण सुट्टी बघू आणि मग तसं ठरवू अच्छा पण ते कसं महाबळेश्वर माथेरान जवळ आहे ते कधीही जाऊ शकतो लाँग विकेंड म्हटलं म्हणजे थोडं आपण लांब गेलो तर मग जरा जास्त दिवस स्पेंड करायला मजा येईल तिथे सगळ्या म्हणजे ॲक्टिविटीज हव्या वगैरे असं छान मी काश्मीर आणि बर्फ असल्यामुळे थंडीचा फार त्रास होईल मला हो हो अच्छा ओके तिकडे राहू शकतो का आपण जास्त दिवस वगैरे तिथे आहे का असं ठिकाणं बघण्यासारखी ओके ओके आपल्याला काय जास्तीत जास्त स्पॉट्स कवर करायचे म्हणजे कसं फिरण्यासारखं छान वाटतं

अच्छा मग त्याचं पण बुकिंग वगैरे आपल्याला सगळं प्लॅनिंग करावं लागेल ना कारण की वेळेवर मिळणार नाही रिझर्वेशन हां संडेला आपण मग असं रिटर्न येऊ शकतो असं किंवा नेक्स्ट मंडेला अशारितीने प्लॅनिंग करू शकतो अजून मग ॲनिवर्सरी आपली त्यात येईल असं त्या दृष्टीने आपण बघतो आहे लाँग विकेंड म्हणजे त्यांचं पण कसं मॅनेज होतं बघू ते पण आहे हां म्हणजे तसं होत नाही ॲक्च्युली एवढं पण मग त्यांनाही फिरायचं असलं आपल्यासोबत तर येऊ शकता ते तर मग आपण जाऊ शकतो असं काही नाही म्हणजे कारण त्यांचं पण कसं ओके

ओके मग मला आता त्याच्यासाठी शॉपिंग वगैरे करावी लागेल शॉपिंग बघावं लागेल अच्छा अच्छा मग शॉपिंगच्या दृष्टीने मग आणि सगळं याच्याही दृष्टीने आपण आता प्लॅनिंग करू मग आज बोलू फायनल सगळं ठरवू लिस्ट लिस्ट करूया त्यानंतर हो ते मॅनेजमेंट पण बघायला लागेलं आपल्याला बरोबर आहे ओके ओके राईट अजून काय अजू डोक्यात आयडियाज वगैरे आहेत तर तू मला सांग चालेल ना आणि कोणाशी अजून कॉन्टॅक्ट करून आपण माहिती मिळवू शकतो की लाँग विकेंडला आम्हाला जायचं आहे तर कसं करायचं वगैरे किती दिवसांचं करूया प्लॅनिंग असं आपण विचारू शकतो अजून मग हो बरोबर आहे नाही आणि थोडं रिफ्रेश होतो ना आपण आपल्या रू डेली रुटीनमधून तर ते गरजेचं आहे हां